मी टॉप ऑडर केला होता त्या टॉपचा कलर तर ए इतका बकवास आला होता मला जो कलर पाहिजे होता तो तर बिलकुल भेटला नाही आणि आतून फाटलेलापण निघाला तर मला घरचे सर्वजण बोलत आहे की तू कशाला ऑर्डर केला टॉप सगळेजण बोलत आहेत की पैसे तर गेलेच आणि टॉपपण चांगला नाही आला विनाकारण टॉप ऑडर केलाय आम्ही तुम्हाला चांगली सर्विस करताच येत नाही तुम्हाला चांगले प्रोडक विक्रीच करता येत नाही तर तुम्ही कशाला ॲप ओपन केली ही मीशो इतके बकवास प्रोडक पाठवण्यासाठी का लोकांना गाडण्यासाठी का